मराठी भाषा ही आमची राष्ट्रभाषा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठी भाषा ही मात्र सर्वातील सर्वांना ओळखून येणारी आणि कानावरती सतत पडणारीही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा ही संस्कृती मराठी भाषा ही संस्कृती दर्शवते आणि ती संस्कृती मराठी भाषेतनं आपल्या आपल्या माणसांना दर्शवते म्हणजे जसं की मराठी बोलतानाच समोरचा मराठी बोलतो हे आपल्या आपुलकी वाटते आणि आपले आपल्या माणसाची जाणीव होते त्या गोष्टीतनं मराठी भाषा ही संस्कृतीवरती फार जास्तप्रमाणे उपयोगी आहे म्हणजे इफेक्ट करते जसं की जशी आपली संस्कृती आहे तशा आपल्या संस्कृतीची जशी आपली संस्कृती पावरफुल आहे तशीच आपली मराठी भाषा आपली म मातृभाषा सुद्धा पावरफुल आहे आणि तीच जी आपली मातृभाषा आहे ती आपल्या संस्कृतीला दर्शवते आणि ती सर्वात जास्त प्रभावी आहे आणि ती म्हणजे एखाद्याच्या ह्याच्यासाठी कॅरेक्टरसाठी आणि त्याच्या बोलण्याच्या टोनिंगवरती साठी मराठी भाषा ही सर्वात जास्त ब इफेक्टिव्ह आहे मराठी भाषेने आतापर्यंत तील सर्व सर्व क्षेत्रामध्ये खूप जास्त मान मिळवला आहे सर्वच क्षेत्रामध्ये जसं की एंटरटेनमेंट कलाक्षेत्र परत अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं खूप जास्त नाव आहे आणि मराठी भाषा ही सर्वात जास्त ओळखली जाणारी भाषा आहे मराठी भाषा ही शिकण्यासाठी वेगवेगळ्या देशातील लोकसुद्धा प्रभावित होतात कारण ही भाषा स्वतःला स्वतःकडे ओढून घेणारी भाषा आहे तिची बोलण्याची जी प्रभाव आहे तिचा बोलण्याचा जो वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या भाषेतील म्हणजे मराठी एकच भाषा आहे पण त्याचा बोलण्याचा जो प्रकार आहे जसं की विदर्भातील मराठी आहे कोकणातील मराठी आहे हे बोलण्याचे वेगवेगळे जे जे प्रकार आहेत ती समोरच्या माणसाला आकर्षण देते आणि त्या आकर्षणाच्या ह्याच्यावरतीच मराठी भाषेची जी संस्कृती आहे मराठी भाषेबद्दलची समोरच्याचा आदर आहे तोच दर्शवतो